माझ्या समाजात अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नृत्याची आवड आहे त्यामध्ये महिला पुरुष बालक युवा पिढी प्रौढ पिढी यांनासुद्धा आवड आहे कारण समाजापासून कुटुंबापासून ते नृत्य कलेपासून ते मागील पाय घेतात त्यांच्या मनात अशी भीती निर्माण होते की त्यांना समाजातील नागरिक वेगळ्या दृष्टिकोनातील पाहातील मी त्यांना असे प्रोत्साहित करते की तुम्ही नृत्यकलेला समोर आणा समाजात काय आहे लोकांनी लोक आज बोलतात परंतु नृत्यकलेमध्ये समोर गेलो तर उद्या तेच लोक आपले गुणगान गातात त्यामुळे नृत्यकला ही चुकीची कला नाही नृत्यकलेमुळे आपला शरीर सुदृढ राहते व मन आनंददायक व सुखदायक होत असते तुम्ही समाजात हा कोणत्याच कलामध्ये आपल्याला प्रोत्साहित करत नाही आपल्या समाजात अनेक असे नागरिक आहेत जे आपल्या आवडीनिवडीचे लक्ष देत नसतात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे केलेले आवडते परत आपण आपल्या आवडीनिवडी निवडायला हव्या त्याचपैकी नृत्यकला ही प्राचीन कला आहे त्यामध्ये अनेक गुणवान लोकांनी कलेला आप आपले मानून समोर गेलेले आहेत लोक आपल्या आवडीनिवडी आपल्यावर थोपायचे विचार करतात परंतु आपण त्यांच्या मनाप्रमाणे न जगता आपल्या मनाप्रमाणे जगून आपल्या कलेला समोर न्यायचे व आपल्या छंदाचे विचार करायचे मी असे त्यांना प्रोत्साहित करते